माझ्या बागेमध्ये मी फुलांची आणि फळांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत बागेतील झाडे शक्यतो स्थानिक प्रजाती प्रजातींची असतील याची काळजी घेतली आहे ह्यामुळे बागेमध्ये फुलपाखरं वेगळ्यावेगळ्या प्रकारची येत असतात तसेच मधमाशाही येत असतात त्यामुळे परागीभवन होण्यास मदत होते फळझाडं असल्यामुळे पक्षी पण येत असतात पोपट चिमणी कावळा तसंच भारद्वाज इत्यादी पक्षी येत असतात त्यामुळे कीटकांचा बंदोबस्त होत असतो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या आकाराची भांडी मी बागेमध्ये ठेवलेली आहेत पावसाळ्यामध्ये बेडूक आणि चतुर हेही येतात बागेमध्ये शक मी शक्यतो कीटकनाशकं कमी वापरते त्यामुळे पक्ष्यांना फळे खाण्यास कोणताही धोका उत्पन्न होत नाही भविष्यात बागेत ठेवण्यासाठी मधमाशांची पेटी आणण्याचा माझा विचार आहे त्यामुळे